भारतीय प्रसारमाध्यम असं म्हणतात की लोकशाहीचा जो चौथा आधारस्तंभ आहे तो भारतीय प्रसारमाध्यम आहे त्यामध्ये न्यूजपेपर आले किंवा रेडिओ थ्रू ज्या काही बातम्या वगैरे येतात ते आल्या किंवा आपले मुम आपलं जे चॅनलस वगैरे आहेत टी व्हीवर त्यावर जे काही आजकाल न्यूज वगैरे देतात ना ते आल्यात हां तर ते एकदम बातम्या ज्या देतात ना जसं न्यूजवर जे आजकाल जे टी व्हीवर ज्या बातम्या येतात त्यांचं तर एवढ्या जबरदस्त पद्धतीने आजकाल ते सर्व तथ्यं आपल्यासमोर मांडतात आणि त्यामध्ये जसं की झी न्यूज झालं आज तक झालं रिपब्लिक इंडिया झालं त्याचबरोबर बाकीचे पण जे आजकाल प्रायव्हेट नवीन नवीन चॅनल्स होत आहेत लोकलवर जसं आमच्या अकोल्याचा अकोला न्यूज आहे याच्यामध्ये पण आपल्याला त्या सर्व घडामोडी अपडेट करत राहतात ज्या आपल्याला गरज असते आणि त्यांच्यामुळे काय होतंय जिल्हास्तरावर काय होतंय राज्यस्तरावर काय होतंय त्याचबरोबर आपल्या देशाच्या पातळीवर काय होतंय आणि विश्वस्तरावर काय होतंय या सर्वांच्याबद्दल जी माहिती भेटते ती जर असं वाटते जर हे जर नसतं तर आपलं ते माहिती कळालीच नसती किंवा ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपल्या कळाल्याच नसत्या त्याचबरोबर आजकाल काय होतंय की वर्तमानपत्र जसं टी व्हीवर जे दाखवतात पण काही काही अजून पण जे लोकं आहेत त्यांना वर्तमानपत्र जे आहेत त्यावरच जास्त विश्वास आहे जसं आमच्या इकडे जे लोकल वर्तमानपत्र आहेत देशोन्नती लोकमत सकाळ हे आता काही राजकीय पक्षाचे मुखपत्र म्हणून पण ओळखले जातात कारण की त्यांना जे काही बोलायचं असते ते त्याच्या माध्यमातून बोलतात त्याचबरोबर काय होतंय की त्यांना काही लोकांना उपदेश द्यायचं असते त्यांचं प्रचाराचं हे करायचं जे काय प्रचार करायचं वाटते त्यांच्या निवडणुकीसंबंधी ते त्याच्यामधून करतात तर असे हे आजकाल जे जे झालंय जसं न्यूज वर्तमानपत्र हा आता जसं ॲडव्हर्टाइजमेंट काही करायची असणार तर त्याच्या उपयोगासाठी पण वर्तमानपत्र जास्त मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात पण त्याचबरोबर काय होतंय की जसं कोणाचं आता शुभेच्छा द्यायच्यात वाढदिवसाच्या किंवा कोणी निवडून आलं त्याच्या शुभेच्छा द्यायच्या वर्तमानपत्रं न्यूज आणि त्यानंतर जे न्यूज चॅनल आहेत बातम्या आहेत टी व्हीवर ज्या येतात याच्यातून एक असं चांगलाच फायदा सर्वांना झाला आहे की बघा जुन्या काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपल्याला जर कोणी निवडून येत असणार तर त्याच्याबद्दलचा काही इतिहास माहीत नव्हता निवडून आल्यानंतर कुठं होते ते माहीत नाही राहत पण आज आजच्या घडीला जे काही न्यूजवर किंवा वर्तमानपत्रामध्ये जे काही आपल्याला अपडेट मिळत राहते त्यामुळे त्यांचा इतिहास काय होता वर्तमान काय आहे आणि कसं काम करू शकतात याबद्दल पण आपल्याला खूप साऱ्या माहिती त्याबद्दल मिळू शकते त्यामुळे मला असे वाटते की प्रसारमाध्यम जे आहेत त्यामध्ये रेडिओ पण आला वर्तमानपत्र पण आले न्यूज चॅनल पण आले या सर्वांच्या तर बातम्या एकदम सु स सुसंबद्ध असतातच योग्यरीत्या ते आपल्याला तथ्यं पण कळवतात आणि जे पण आहे ते तार्किक त्यांचं विश्लेषण राहते आजकाल जे काही डिबेट्स येतात टी व्हीवर आता ते डिबेट्स म्हणजे काय तर जसं आजकालचे जे ज्वलंत जे काही विषय असतात त्यावर दोन्ही पक्षाचे लोकं येऊन काही विश्ले विष विषय तज्ज्ञ येतात काही नॉर्मल माणसं येतात त्यामुळे आपल्याला त्या विषयाचं गांभीर्य लक्षात येते त्यामुळे मला असं वाटते की त्यामध्ये तथ्यं पण आहे आणि काही काही एक अजेंडा पण राहते जसं आता टूल किड्स म्हणून काही एक नवीन एक संकल्पना पण आता येत आहे ते पण टूल किड्स किती खरी आहे किती खोटी आहे याबद्दल पण आपल्याला वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला जे कळते ते कदाचित प्रसार जर हे जर नसतं तर आपल्याला माहीत झालं नसतं आणि सोबतच लोक ग्रामीण लेवलवर किंवा लोकल लेवलवर जे काही आपल्या घडामोडी होतात त्या घडामोडी तिथल्या लोकल वर्तमानपत्राच्या माध्यमातून मोठ्या लेवलवर आपल्याला समजण्यात येते त्यामुळे मला असे वाटते की आज आपल्या इकडे जे काही आहेत न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे हे अतिशय चांगल्या पद्धतीने तथ्यं तर मांडतातच आणि आपल्याला माहिती पण अवगत करून देतात